स्थानिक बातम्यांना पुरेसं कवरेज मिळतं आमच्याकडे जसं की आमच्याकडे इनस्टाग्रामवरती नांदेड सिटी न्यूज नांदेड सिटी ना आणि फूड डायरीज असे इंस्टावरती इंस्टाग्रामवरती विविध पेजेस आहेत त्या माध्यमां थ्रू आम्हाला सर्व बातम्या कळतात आणि दररोजच्या दररोज काय चालू आहे आमच्या शहरात नांदेड शहरामध्ये ते कळतं आणि अशा आणि त्यामध्ये प्रामुख्याने ॲक्सिडेंट रोड रोडची परिस्थिती खूप साऱ्या गोष्टी हायलाइट होतात पण त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी हायलाइट होत नाहीत जसं की जसं की तर जसं की आमच्याकडे कोणत्या कोणत्या गोष्टी होत नाहीत आणि त्या व्हायला पाहिजेत असा आम्हाला वाटते